हे घसादुखी वगैरे आज कॉमन आजारा आहे आणि प्रत्येकाला झाल्यानंतर दवाखान्यात जाण्यापेक्षा आपण जसा घसादुखी झालं की शे सैंधव मीठ टाकून गुळण्या करतो त्यानंतर हळदीच्या सुद्धा गुळण्या करतो आणि गरम पाण्यानं गुळण्या करतो गरम पाणी पितो आणि जोपर्यंत आपण गरम पाणी गार्गल करत नाही तोपर्यंत घसा मोकळा होत नाही आणि ते या मुळं काय आणि हळद ही अँटीशेप्टिक असल्यामुळे हळद आणि गरम पाणी ह्याच्या ज्या गुळण्या केल्या तर घशामध्ये काही जे घसादुखी जे आहे काही जे असेल ते ताबडतोब लवकर कमी होते त्यामुळे जो जास्त त्रास वाढणारा त्रास कमी होतो सर्दी झाली तरी आपण ते घशात त्रास होतो त्यामुळेसुद्धा आपण गुळण्या करतो गरम पाण्याची वाफ घ्यावं लागतं वाफ घेतो घशातूनसुद्धा जसं काय विक्स वगैरे टाकून आपण वाफ घेतो घसादुखीसाठी हे आपले घरगुती उपाय आपण करतच असतो आणि त्याच्यातून काय होतं बरेचदा चांगले र बा पॉजिटिव्ह रिजट मिळतात मिळतात आणि आ पु पूर्वीचा जसा आजीबाईचा बटवा हे गोळीवगैरे काही नव्हती पण अशा वेळेवरच इलाज होत जायचं आणि त्यामुळे बरेच लोक आज जनरल वापर करतात घसादुखीसाठी गुळण्या करणे कोमट पाण्याचा गुळण्या करणे सैंधव मिठ टाकून गुळण्या करणे मिठाच्या गुळण्या करणे हे नियमित आज घरगुती आपल्याकडे चालूच आहे